फुलांची आणि झाडांची काळजी घेताना मला सासूबाई नेहमी सांगतात की आठ दिवसाला त्यांना बघावं लागतं आठ आठ दिवसाला त्यांना म्हणजे त्याची मशागत करावी लागते खुरपणी करावी लागते कुंड्यांंची आणि पंधरा दिवसातून एकदा त्याला खत पाणी घालावं लागतं खत आम्ही सेंद्रिय वापरतो रासायनिक खतं कुठलीही दिली जात नाहीत आणि ते त्यांनीच मला गांडूळखत कसं तयार करायचं सेंद्रिय खत कसं तयार करायचं हे शिकवलं झाडांची छाटणी कशी करायची ते शिकवलं त्यानंतर फुलांवर किंवा पानांवर काही रोग पडायला लागला तर त्याला कुठली कीटकनाशकं वापरायची हे सगळं सासूबाईंनी मला सांगितलं त्यांचा खूप हातभार लागतो या गोष्टीसाठी कारण त्यांनी खूप त्यांच्या लहानपणापासून झाडांची काळजी घेतली आहे आणि कुठे उन्हात कुठली झाडं ठेवायची आणि पावसात कुठं म्हणजे पावसाळ्यात कुठली झाडं नाही चालत ठेवायला पावसात किंवा थंडीत कुठल्या झाडांना त्रास होतो हे सगळं त्यांना माहिती असल्यामुळं मला खूप त्याचा फायदा झाला आणि पाणी कुठल्या झाडांना कमी घालायचं कुठल्या झाडांना जास्त घालायचं हे मला सासूबाईंनीच शिकवलं आणि त्याचा खूप मला फायदा होतो आहे आणि माझी टेरेस गार्डन अशी बहरलेली असते मी स्वतः त्याची काळजी घेते आणि खतं ही जी आहेत ती स्वतः आम्ही कंपोस्ट तयार करतो त्यांनी मला कंपोस्ट करायला शिकवलं तर तेच खत त्या झाडांना घातल्यामुळं फुलं आणि म्हणजे जी नुसती शोची झाडं आहे ती सुद्धा खूप सुंदर आली आहेत